या संधीला मी माझा लाभ समजेन आणि आणि मला मेकअपचं खूप आवड आहे आणि जर ते माझ्या बेसिसवरती मी ॲडजेस्ट नाही करू शकत आहे पण कोणाच्या त्रूने जर मला कुठेतरी देशामध्ये किंवा राज्यातील लोकांमधील किंवा राज्यातील लोकांना जर हे जरा हा एखादा सेशन जर दाखवण्याची जर मला संधी मिळाली तर मी नक्कीच ह्याला स्वीकारून घेणार आणि याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे आणि हे आणि आवड प्रत्येकाच्या मनात असते आणि हा प्रत्येकाचा छंद असतो पण ते प्रत्येकजण करायला तेवढं प्रत्येकजण करण्यासाठी तेवढे आर्थिक स्थिती नसते पण हे जेव्हा आपण करतो तेव्हा एक वेगळा आनंद मिळतो आणि पण त्याच्यानंतर त्याचं नंतर आपल्याला सुद्धा फळ मिळतं पण अगोदर आपल्याला भरपूर म्हणजे भरपूर थोडंसं आपली आपली एक्स्ट्रा मेहनत टाकून ते लोकांपर्यंत पोहोचवायची आहे जेणेकरून ते त्यांना आवडेल त्यांना सुद्धा एक करण्याची कला त्यांच्यामध्ये निर्माण होणार आणि हा सुद्धा एक कलेचाच प्रकार आहे जेणेकरुन प्रत्येक प्रत्येकाची आवड फक्त बघण्यापासून नाही तर स्वतःहून करायला सुरुवात केली तेव्हापासून ही निर्माण होते